नमस्कार माझं नाव लक्ष्मीबाई आहे आम्ही आमच्या प्राण्यांची काळजी घेतो आम्ही शेतात गेल्याच्या नंतर आमच्या जनावरांना चारा टाकतो आणि त्यां त्यांना आमच्याकडे मदत करण्यासाठी आमचा मुलगा आहे आमचे पती आहेत आणि आम्ही जनावरांना स्वच्छता ठेवण्यासाठी आम्ही शेतात गेल्याच्यानंतर झाडून काढतो शेण काढतो आणि सडा टाकतो आणि नंतर आमच्या जनावरांना शेड बनवलेला आहे चारा आम्ही वेरण आणून त्याची छाटणी करून आम्ही ढोरांना टाकतो आणि तसेच आमच्या जनावरांची दूध काढायची असेल तर आम्ही जाळ करून दुपट करतो कारण मच्छर चाऊ नये म्हनून आमी त्यांना दुपटन करून दूध काढतो आम्ही आमच्या जनावरांची अशी काळजी घेतो